हो मी काही वेळा लग्नात नाच केला आहे आणि एकदा नृत्य दिग्दर्शकाकडून कडूनही शिकण्याचा प्रयत्न केला सुरवातीला वाटलं की नाचणं सोपं आहे पण जेव्हा प्रत्यक्ष स्टेप स्टेप शिकायला लागलो तेव्हा कळलं की यात बरी बरीच मेहनत लागते काही स्टेप्स पटकन जमल्या पण काही अवघड होत्या आणि सरावासाठीही गरज होती नाच शिकायला मला काही दिवस लागले पण जबरदस्त मजा आली कुटुंबासमोर नाचताना थोडा संकोच वाटला पण त्याचा उत्साह पाहून आत्मविश्वास आला शेवटी नाचण्याचा आनंद महत्त्वाचा असतो आणि सगळ्यांनी मिळून नाचणं मिळून नाचले की त्याची मजा आणखी वाढते